नमस्कार माझं नाव पांडुरंग कृष्णाराव पोले आहे मी सावळी बहिनाराव येथील रहिवासी आहे तर जर नवशिक्यांना जर करता येतील अशा कोणत्या आसनांचा योगासनामध्ये समावेश करता हे जर म्हणलं तर मी सर्वाचं सोपं तुम्हाला सांगेल की आपण एका जागी मांडी घालून बसणे आणि दोन्ही नाकाने आपल्या एक नाक समजा दोन्ही बाजूने श्वास श्वास सोडा श्वास सोडायचा असा उदाहरणार्थ तुम्हाला करून दाखवतो की असं या प्रकारे श्वास सोडला तर हा एक सोपा आणि खूपच आरामदायक असा योगासनाचा प्रकार आहे यामध्ये शरीराची शुद्धी होते आणि हा करण्यासाठी पण काय अवघड नाही आणि नवशिक्यांना हा तर खूपच सोपा आणि आनंददायक असा वाटणारा हा योगासनाचा प्रकार आहे आणि असा सर्वांनी करत राहावं